हॅलो

हा किराणा दुकान का हा तुमचं कुठे आहे तुमच्या किराणा दुकानाचं लोकेशन वर्कशॉपला आहे काय आणि काय काय माल ठेवतात तुम्ही म्हणजे धान्यवगैरे ठेवता का असं किराणा फक्त ठेवता सर्वच ठेवता का मग तांदूळ कोणकोणत्या प्रकारचे काय व्हरायटीत तांदळांच्यावगैरे बासमती इंद्रायणीवगैरे आहेत तुमच्याकडे हो का हा हो का आणि ज्वारी मिळते का चांगली इ तर जर म्हणजे अगदी छो मोठी आणि थोडी पांढरी स्वच्छ ज्वारी हो का अंदाजे भाव काय आहे त्याचा

हो का हो का बरं मग साबण तेल शॅम्पू अशा पण वस्तू ठेवता का तुम्ही दुकानात

हो का हा

हो का हा हा हो का म जाड पोहे बारीक पोहे रवा जाड बारीक सगळ्या क्वालिटी मिळतात का तुमच्याकडे हो का म शेंगादाणेवगैरे जर सध्या का म्हणजे इतर की दुकानापेक्षा काही आहे का काही तुमच्याकडे स्वस्तवगैरे काही हा

हा म तेच विचारायला लागले मला माल घ्यायला यायचं होतं तर म्हटलं नेमकं काय काय असे जिरे मोहरी सगळ्याच वस्तू मिळतात ना तुमच्याकडे तेलाचे पाकिटंवगैरे सगळं असं हा हा हा हो का बरं तुमची काही घरपोच सेवावगैरे आहे का घरपोच सेवा काही आहे का नाही आहे काय मग तिथंच यायला लागेल का दुकानात

हो का हो का हा मी तेच म्हटलं की तुमच्याकडे काय काय वस्तू मिळतात कशा कशा प्रकारचे मिळतात किंवा साबणवगैरे सगळं असं तुमच्याकडे असेलच ना हा तेच म्हटलं की तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मला कोणत्या प्रकारच्या किंवा कोणत्या याच्या साबण आहेत किंवा लाईवबॉय वगैरे असं जर असेल तर अवेलेबल आहेत का तुमच्याकडे जर तेलाचे म्हणजे खोबऱ्याचं तेलवगैरे खोबरं काय भाव आहे सध्या खोबरं हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके हा